नमस्कार मी आश्विनी भोज राहणार धाराशिव माझ्या धाराशिवमध्ये माझी शे स्वतःची शेती आहे त्या शेतींमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड मी केलेली आहे मी व माझे मिस्टर स्वतः या फळे व फुलझाडे भाज्या ह्यांची या झाडांची काळजी घेतो स्वत नांगरणी फवारणी फेर नांगरणी फे अ करतो अश तसेच फवारणीसुद्धा त्यासोबत करतो त्याची खूप चांगल्या पद्धतीने जर काळजी घेतली तर भाज्या आणि फळ फळांची झाडे खूप छान पद्धतीनी येतात फळे तर खूप छान पद्धतीने व त्यानंतर शेतीही खूप बहारदार दिसते त्या भाज्या भाज्यांच्या झाडांना झाडांना विविध प्रकारची खते घालावी लागतात फवारणी करावी लागते तसेच त्यामुळे त्याची योग योग्यवेळी क कटीनसुद्धा करावी लागते त्यामुळे शेती ह शेतीचं उत्पन्नही वाढते व शेती ही खूप बहारदार दिसते व मनाला खूप आनंद देऊन जाते आजच्या आधुनिक काळांमध्ये विविध प्रकारची खतेसुद्धा आलेली आहेत ॲग्रो ॲग्रो नावाचे खत तर खूप छान असे त्याचा परिणाम आहे या खताांमुळे भाज्या भाज्यांची व फळ झाडांची वाढ ही उत्तमरित्या होते व त्यावर पडणारी कीड आळ्या ह्या ह्या फवारणीमुळे नाश करतात ती फवारणी त्यांचे नाश करते त्यामुळे त्यांची वाढ योग्यरित्या व व्यवस्थितरित्या पार पडते अन् त्यामुळे या फळांची व भाज्यांच्या झाडांची काळजी घेणे हे आवश्यक आहे त्या त्यामुळे उत्पन्नात ही वाढ तर होतेच होते व शेेत शेती ही सुपीक बनते